अलीकडेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला जो अत्यंत प्राचीन असलेल्या भाषेलाच मिळतो बाराव्या शतकातील ज्ञानेश्वरांचे मराठीसाठीचे योगदान अत्यंत लक्षणीय आहे त्यांनी संस्कृतमधील भगवद्गीता सामान्यांना समजण्यासाठी तिचे ज्ञानेश्वरीत रूपांतर केले आणि त्या ज्ञानेश्वरीचे भारतातील अनेक भाषांमध्ये भाषांतर झाले मराठीतील उत्तमोत्तम मराठी साहित्यकृतींची तेलगू कन्नड बंगाली आसामी हिंदी गुजराती वगैरे अनेक भाषां भाषांतर झालेलं आहे ज्यांना त्या त्या भाषिकांकडून प्रचंड प्रतिसादही मिळालेला आहे साहित्याप्रमाणेच आज संपूर्ण भारतात चित्रपटांचा पाया घालणारी व्यक्ती म्हणजे चित्रमहर्षी दादासाहेब फाळके ज्यांनी सुरवातीचे चित्रपट मराठी भाषेतून केले परंतु आज संपूर्ण चित्रपटसृष्टी अनेक भाषांमधून बहरते आहे थोडक्यात नाटक चित्रपट संगीत साहित्य अशा अनेक क्षेत्रातील उत्तमोत्तम कलाकृतींनी फक्त महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण भारतीय कला संस्कृतीलासुद्धा समृद्ध केलेलं आहे